आमच्या भागात साजरे होणारे अनोखे विधी म्हणजे मुंज आणि जावळ जावळ म्हणजे लहान मुलाचं केस कापले जातात सगळ्यात पहिल्या वेळी आणि त्यावेळी मोठी पूजा वगैरे घातली जाते ज्यामध्ये त्यांचे आईवडील त्याच्यासोबत असतात त्या बाळाच्या आणि मामा त्याचे केस कापत असतो मुंजीतदेखील असंच असतं जेव्हा आठ वर्षाचा होतो मुलगा तेव्हा त्याला शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जातं आणि ते करण्याआधी मुंज हा विधी केला जातो त्याच्यामधे आई त्याचे भरपूर लाड करत असते बाबा काई समजूदारपणाच्या चार गोष्टी त्याला शिकवत असतात आणि भरपूर त्याची हौसमौज केली जाते आणि त्या त्या सोहळ्या सोहळ्याच्या वेळेस देखील त्याचे केस कापले जातात आणि तेही त्याच्या मामाच्या मांडीवर बसून ते केस कापले जातात आणि मोठा हा सोहळा असतो आईच्या मांडीवर बसून जेवण केलं जातं घोड्यावरून मिरवणूक काढली जाते मुंजाची मुंज म्हणजे ज्या आठ वर्षाच्या मुलाची मुंज आहे तो आणि अजून अनेक असे अनोखे सण आहेत ज्या आप आमच्या महाराष्ट्रामध्ये किंवा नांदेडमध्ये साजरे केले जातात संक्रांतीच्या वेळी हळदीकुंकवाला बायका येणं असेल किंवा दिवाळीच्या वेळी एकमेकांना फराळाला बोलवणं असेल आणि कुठल्या कुठल्याच विधींमधे बघण्याचं बंधन कोणाला नाही आहे तुम्ही येऊन बघू शकता आणि आनंदाने तुम्ही पण आमच्यासोबत सहभागी होऊ शकता नांदेडची एक स्पेसिफिक वेगळी भाषा आहे ती पण एक नांदेडचं वैशिष्ठ्य आहे असं आपण म्हणू शकतो